मी सॅमसंगचा मोबाईल वापरण्याआधी एक सेकंड हँड एमआयचा मोबाईल वापरलाय तो मी अडीच तीन हजारला विकत घेतला होता पण त्यामध्ये मला कॅमेरा क्लिॲरिटी पण जशी हवी होती एक्स्पेक्टेड भेटली नाही आणि त्याच्या मध्ये बॅटरी बॅकअप ही खुप कमी होता त्याचप्रकारे तो मोबाईल खूप ओव्हरहीट व्हायचा बॉडी खूप ओव्हरहोट व्हायची त्यामुळे मला एमआयचे मोबाईल वापर आवडला नाई त्यामुळे मी त्यानंतर सॅमसंग मोबाईलला स्विच झालो